शिक्षणक्षेत्रात सध्या बरेच बदल घडत आहेत जसे दोन हजार वीसमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आलं त्यानंतर आता वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येकजण शिक्षणात कसं आपण डिजिटल गोष्टी आणू शकतो ह्या ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं शिक्षकांना त्याच्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे की मुलांना तुम्ही कसं डिजिटली अजून शिकवू शकता डिजिटल कसं तुम्ही शिक्षणामध्ये जास्तीत जास्त वापरू शकता काय कोणत्या पद्धतीने शिक्षण तुम्ही सोपं करू शकता ह्या गोष्टी होत आहेत किंवा बऱ्याचशा शाळेमध्ये आता फक्त थिअरी न शिकवता तुम्ही प्रॅक्टिकल गोष्टी कशा आपल्या रोजच्या आयुष्यात किंवा रोजच्या जीवनात आणू शकता ह्या गोष्टीकडे खूप जास्त भर दिला जातो आहे प्रत्येक शिक्षक त्याच्या पद्धतीने प्र वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळ्या नवीन पद्धती ने शिक्षण दिलं जात आहे आणि वेगवेगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी शिक्षणात अजून ॲड करण्याचा प्रयत्न केला जातो आहे